तर भारतातील जी जे मनोरंजन मनोरंजनाचे छेत क्षेत्र जे आहेत ते खूप आता पुढे गेलेले आहेत आणि खूप असे अपडेटेड आहेत तर जसं की आजकाल जे रील्स वगैरे बनवतात जे सोशल मीडियावर जास्त असतात ते लोक तुम्ही बघालच ते लोक असे म्हणजे स्टुडिओज आता कसे मोठे मोठे स्टुडिओज आहेत आपल्याकडे भारतात स्टुडिओजमध्ये ते लोक त्यांचं जे काही सेटअप असेल ते जे काही व्हिडिओज वगैरे बनवतात ते सगळे ते तिकडे हे केले जातात तर भारतात खूप जा जागा आहेत तर राजस्थान त्यांचे त्यांचा जो मनोरंजनाचा क्षेत्र जो आहे म्हणजे त्यांचं मनोरंजन खूप असं वेगळं आहे त्यांचं जास्तीत जास्त जो गरबा असतो तो तिकडे खूप फेमस आहे गुजरातला सुद्धा गरबा फेमस आहे ते म्हणजे प्रत्येक जागांचे वेगवेगळे अजून वेगवेगळे मनोरंजनाचे क्षेत्र आहेत जसे की त्यांचं कोणाचं गीत आहे तर कोणाचं हस्तकला आहे खूप काय काय आहे तर असंच बघायला गेलं तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात आपण बघायला गेलो तर लावणी ही खूप फेमस आहे

वेगवेगळ्या प्रकारची लावणी केली जातात तर आता इंडो वेस्टर्न टाईप्समध्ये पण आता खूप सारे खूप सारे गोष्टी केल्या जातात गीत आहे परत जे नृत्य करतो इंडो वेस्टनमध्ये केले जातात तर इतर राज्यांच्या तुलनेत भारतातील जे मनोरंजनाचे क्षेत्र आहे ते खूप पुढे गेलेलं आहे असं मला वाटतं